बोल की हां बोला ना ह बरं बरं हो ते काय केलं नियोजन तु कुठ बसायचं आता मैज्या म्हणाला आपण हॉस्टेल हॉस्टेलला बसल्यानं जमलं का इन्वाईट करायचं हो आता परमिशनचं म्हणल्याने सरांकर जावं लागेल लेटर दे लिहून जागा ते बघितला का तू मुलांना आज घेतली तर आज मीटिंग घेऊन ते वर्गणी काय तर जमा करायचं ते पण बोलावं लागेल वर्गणी अंदाजे किती लागेल वर्गणी माझ्या मते म्हणल्याने आता डेकोरेशन ते ते ठरविलं तर डेकोरेशनचं कोणी ओळखीचं आहे का तुझ्या साऊंड बॉक्स ते राव लागेल ते साऊंड बॉक्स लावलं तरी साती दिवस हे मॅनेज ते करावं लागेल साऊंड बॉक्सचं बघ साऊंड बॉक्सचं पण बघ तू वर्गणी आपण दीड लाखापर्यंत जाईल बघा आज सात दिवसाची तर डेकोरेशनचं ते भाडं ते म्हणलं तरी वर्गणी काय फिक्स ठेवायची की जे दिले त्या मते ठेवायची त्याच्या म्हणा बरं बर हो ते पण आहे

आता प्रसादाचं काय ठेवायचं आणि आरत्या ते आरतीचं ते टाईम किती ठरवायचा

हो मान तर द्यायचा परंतु टाईम कायच राहाते असा

आरती दोन्ही टाईम हां त्यांना पण आरती भेटते हो चालते प्रसाद आता कसं करायचं आरती जातीय त्या ज्याची आहे त्याच्याकडूनच प्रसाद

ते झालं एक अजून बी न डेकोरेशनचं डेकोरेशन करायचं असेल तर यावेळेस को वेगळं म्हणजे सोल्जरचं ते काही बॅकग्राऊंड असेल किंवा ते पर्यावरणाचं असेल तसं काही ठेवायला होता हॉस्टेलवर आधीचं हां म्हणजे एक्स्ट्रा ॲक्टिविटी म्हण ना बरं बरं हो ते पण चालते म्हणजे इंटरेस्टचे ठेवतात नंतर चालत त्याच्या अजून नवीन काही यावेळेस ठरवला काय मॅरेथॉन गणपती मॅरेथॉनचं नाही जास्ती ते खेळाचं चालतं आहे ना हां तसंही जमते

हो ते ते पण झालं आता गणपती उठवताना नियोजन हे तर बरं आहे जागा फिक्स आपण सरांना बोलू ते होईल तेवढं माझ्या मनानं हॉस्टेलला ठेवू

चालते मग ठवतो बोलू त्यानंतर समोरा समोर